मी शाळेत जातानी पुष्कळदा बसचा प्रवास केला आहे आणखी आता पण गरजेनुसार बसचा प्रवास करते कारण की त्या बसनी टाइमचापण वापर कमी होते आणखी बसचापण वापर म्हणजे बसमध्येपण पैसे कम कमी लागतात अगर आपण ऑटोनी जाणार तर ऑटोचे ऑटोमध्ये जातानी डबल पैसे लागतात आपल्याला आनखी त्याच पैशामध्ये आपण बसने पुष्कळ येणं जाणंपण करू शकतो आणखी त्याच्यामध्येपण आपले पैसे आणखी वाचतात बसध्ये सेफ सेफ्टी पण असते महिलांसाठी आणखी ड्रायवरशिप् ड्रायवरचेपण वेगळं कॅबिन असते बसमध्ये कारण की ड्रायवरपाशी कुणी बसूपण नाही शकत आणखी तिथे बसमध्ये वेगवेगळ्या सीटा असतात दोनही बाजूला सीटा असतात अगर सीट म्हणजे पूर्ण हे पूर्ण लोकांनी भरून गेले तर उभे राहणाऱ्यांसाठीपण जागा असते तेपण बरोबर उभे राहू शकतात आणखी हरएक सीटमधे खिडकी पण असते आणखी तिथं सीटवरती बसायला महिलांसाठी पण सीटा असतात वेगळ्या आणखी वृद्धांसाठी पण सीटा वेगळ्या असतात